हे प्रदेशातील लोकांशी आपल्या मराठी भाषेचा खूप संबंध आहे कारण की प्रदेशातील लोक आपल्या महाराष्ट्रात येऊन बिजनेस करतात जसे स्वेटरवाले नेपाळी च चिनी हे वेगवेगळ्या प्रदेशातले लोक येतात आणि आपल्या इथं बिझनेस करतात त्याच्यामुळे त्यांच्याशी हे आपल्या मराठी भाषेचा खूप खूप संबंध आहे आणि त्यांच्याशी ते आपलं मराठी भाषा थोडीफार बोलली जाते पण त्यांची भाषा काही आपल्याला कळत नाही त्याच्यामुळे आपल्या भाषेत आपण त्यांच्याशी बोलतो याचप्रकारे त्यांच्याशी आपण कोणत्याही काहीही बोलायचं असलं तर मराठी हे त्यांच्याशी बोलली जातेच नि त्या लोकांचा आपल्या मराठी मराठी भाषे भा भाषेशी संबंध येतो मंच्युरियनवाल्यांशी आणि वेग वेगळं काही खायचं असलं तर त्या लोकांशी आपला संबंध येतो आणि आपली मराठी भाषा त्यांच्याशी बोलली जाते